मला सत्तर ऐंशी दशकातील जुने गाणे ऐकायला खूप आवडतात कारण त्या गाण्यांमध्ये अर्थ होता संगीत वेगळं होतं संगीतकार आर डी बर्मन शंकर जयकिशन त्या गाण्याला त्यांची जी संगीत असायचे ते मंत्रमुग्ध करायचे ऐकायला रात्री यताई झोपताना कधी ते जुने गाणे ऐकले की खूप बरं वाटतं शांत एकटं असेल तर ते जुने गाणे ऐकण्याचा वेगळाच एक आनंद असतो परत ओल्ड इज गोल्ड ते उगाच बोलत नाही जुन्या गाण्यांमध्ये खूप मजा होती आत्ताही मला वाटतं अजूनही पुढचे जे पण आहे नवीन गाणे ऐंशीमध्ये तर महिना दोन महिने चालतात पण ते पूर्वीचे गाणे मला वाटतं सदानकदा राहतील येणाऱ्या शंभर वर्षात किंवा अजून पुढे पण ते गाणे संपणार नाही ते ऐकलं तर दहा वेळा ऐकलं तरी त्याची म्हणजे ऐकत राहावंसं वाटतं बोर होत नाही आत्ताचे गाणे तो महिना दोन महिन्यामध्ये नंतर परत ऐकायला कंटाळा येतो ऐकावेसे वाटत नाही पण जुने गाणे कितीही ऐका अजून पण म्हणजे मनाला शांती भेटते श ना नाईंटी झालं होतं नाईंटी पण नाही जवळ आलं होतं